काही वर्षाचे मोबाईल आणि आत्ताचे स्मार्टफोन यांच्यामध्ये खूप फरक आहे पहिले जुने जे फोन होते त्यामधे व्हिडीओ कॉल नव्हते रेंज लागत नव्हत्या बरोबर आत्ताच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ कॉल आहेत व्हाट्सअप आहे इस्टाग्राम आहे फेसबुक आहे आत्ताच्या फोनमध्ये खूप स सारे आपल्याला हे वापरायला मिळत आहे जुन्या फोनमध्ये काहीही सुविधा नव्हत्या नेटवर्क फाष्ट नव्हतं आत्ताचा स्मार्टफोनमध्ये खूप सुविधा झालेल्या आहे आत्ताच्या फोनमध्ये आपले मुलं कितीही दूर असले तरी आपण व्हिडीओ कॉल करू शकतो व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो नवीन सारे ॲप्स आपल्याला नवीन स्मार्टफोनमध्ये वापरायला मिळतात परंतु जुन्या फोनमध्ये या काहीही सुविधा नव्हत्या आणि सध्या मद सध्याच्या फोनमध्ये कुठेही असलो आपण तरी आपल्याला व्हिडीओ कॉलनुसार असं वाटते जवळ असल्यासारखे आहे आणि आपण फोनवर चर्चा करू शकतो आणि फोन पेचा गुगल पेचा सर्व काही नवीन स्मार्टफोनमध्येच ज्या सुविधा आलेल्या आहे त्याचा आपण फायदा घेऊ शकतो परंतु जुन्या फोनमध्ये तशा काहीही सुविधा नव्हत्या आत्ताचं जे नेटवर्क आहे ते खूप फाष्ट आहे आणि चांगलं आहे चांगल्या रीतीने काम करते हे जुनं जे नेटवर्क होतं ते व्यवस्थित काम करत नव्हतं रेंज नव्हत्या लागत फोन व्यवस्थित लागत नव्हती आत्ताचे फोन स्मार्टफोन लगेच रेंजमध्ये असतात मी एअरटेलचं कार्ड घेतलेलं आहे एअरटेलची सुविधा चांगली आहे या स्मार्टफोनमुळे आणि पटकन मला दर महिन्याला तीनशे रुपयाचं रिचार्ज लागते त्यामुळे खूप सारा नवीन फोनचा स्मार्टफोनचा खूप सारा उपयोग होत आहे आणि कोणतेही जुने कागदपत्रे असले काही असले तरी आपण स्मार्टफोनवर लगेच उपलब्ध करू शकतो आणि परंतु जुन्या फोनमधी तशा काही सुविधा नव्हत्या त्यामुळे जुन्या फोनचा आणि नवीन फोनचा खूप असा मोठा फरक आहे